मॅडम मला कम्प्लेंट करायची होती मी आता बाजारात चालली होती तर माझ्या मागून चोर आले आणि माझी बॅग चोरून घेऊन गेले आणि मी तर बाजारात जात होती बाजारात मी अशी भाजी घ्यायला गेली ते कॉटन मार्केट आहे ना तिथे मी बा म्हणजे अशी बा हे ते कांदे घेणे पाहत होती आणि माझी बॅग चोरीला गेली माझ्या बॅगमध्ये एटीएम होतं क्रेडिट कार्ड होतं माझं लायसन होतं आणि पैसेपण होते नाही दागदागिने नव्हते पण दहा हजार रुपये होते हो ओळखू शकते पण ते एकजण तर ओळखू शकते दुसरा तर नाही ओळखू शकत आणि दोन जणं होते हो दोन जणं होते ते हो असं म्हणजे मागून तसा एकजण मागून तसा मुलासारखाच होता म्हणजे चोवीस तेवीस चोवीस वर्षाचा आणि अन् एकजण थोडासा वयस्कर होता असं म्हणजे पस्तीस एक वर्षाचा पस्तीस चाळीस वर्षाचा त्याचा चेहेरा पाहलाय मी दाढी बिढी होती नाही मी एकटीच होती एकटीच होती आणि मी रोखायची कोशिश पण केली त्यांना तर मला धक्का देऊन मला पाडून दिलं आणि माझी बॅग घेऊन चालले गेले नाही फक्त हाता घसाटलं असं थोडंसं अच्छा ठिके हो ठिके